हॅलो हो हो हो हो मी ममता बोलते आहे भाजी मार्केटमधून बोला मॅडम आज आमच्याकडे ताज्या भाज्या आलेल्या आहेत तर भाज्यांमध्ये आज आहे वांगे आलेले आहे चवळी आहे मेथी आलेली आहे पालक आहे

हां हां तुम्हाला कोणतं कोणतं पाहिजे आहे भाजीचं अच्छा अच्छा अच्छा मेथी किती किलो पाहिजे तुम्हाला सहा किलो बरं भेटून जाणार आणि भेंडी किती किलो पाहिजे आहे तुम्हाला भेंडी पाच किलो पाहिजे आहे अच्छा आणखी काय बोलले तुम्ही पालक पालक किती पाहिजे आहे सहा किलो पाहिजे आहे भेटून जाणार तुम्हाला अच्छा मेथीची आहे मेथीची आहे आपल्याकडे ती चाळीस रुपये किलोची आहे हं त् चाळीस रुपये किलोच्या हिशेबाने तुमचे सहा किलोचे होणार दोनशे रुपये होऊ दोनशे चाळीस रुपये होतील ठीक आहे हं आणि पालक जी आहे ती आहे आपल्याकडे तीस रुपये किलो आहे ठीक आहे हं आणि भेंडी जी आहे ती पन्नास रुपये किलो दिलेली आहे हो हो अच्छा आणखी याच्याव्यतिरिक्त काही पाहिजे आहे का तुम्हाला हो हो हो भेटून जाणार तुम्हाला सांबाराच्या जुड्या आहेत अच्छा लसूण शंभर रुपये किलो दिलेला आहे

दोन्ही पण आहे

जो गाठीचा आहे तो शंभर रुपये किलो दिलेला आहे आणि ज्या कळ्या कळ्या आहेत तर तो दिलेला आहे ऐंशी रुपये किलो

अच्छा भेटून जाणार हा ठीक आहे हा तुमचं आता हे पूर्ण जे भाजीचं आहे हे टोटल झालेलं आहे सत्तावीसशे रुपये झालेले आहे याचे सर्व मिळून हां आणि तुम्ही आता हां तुम्ही आता एवढ्या जास्त क्वांटिटीमध्ये मागवता आहे ना सामान तर याच्यावरती तुम्हाला काही आमच्याकडून एक सूट पण भेटणार दहा टक्क्याची तर हे तुम्हाला पंचवीसशे रुपयापर्यंत होऊन जाणार हे तुमचं पूर्ण तर तुम्ही सामान घ्यायला तुम्ही इथे दुकानावरती येणार की तुम्हाला घरपोच पाहिजे आहे नाही नाही काही चार्जेस नाही आहेत दोन्ही पण दोन्ही पण करता येईल तुम्हाला हां ठीक आहे चालेल चालेल तर हे तुम्हाला कित् कधी पाहिजे आहे बरं हा भाजीपाला आज आलेला आहे तर आज आजच्या आज तुम्हाला याची डिलेवरी होऊन जाईल सायंकाळपर्यंत हां हां हां ठीक आहे चालेल मॅडम भेटून जाणार तुमच्या इथे हां ठीक आहे हां थँक्यू